मी परवा दिवशी एका दुकानातून शूज आणला होता तो शूज मी आणला आणल्या बरोबर पाहिला तो खूप म्हणजे तो पाकिटून काढल्याबर खराब होता खूप खराब होता मधले तो म्हणजे वापरण्याच्यासुद्धा लायकीचा नव्हता तो तो ताबडतोब फाटून वगैरे चाललाय गेला